माझ्या घरी प्लॅस्टिकच्या अशा काही वस्तू बेकार झालेल्या समजा प्लास्टिकचे डब्बे हे ते सगळं बेकार झालेले वस्तू असल्या तर मी त्यांना उपयोगात लावतो कारण की मला झाडांची खूप आवड आहे मला बगीचा म्हणून घरी आवडतात म्हणून मी काय करतो त्यांना कापून टाकतो त्यांच्यामध्ये माती वगैरे भरायची छानपैकी मस्त त्यांना झाडं तयार करत असतं मी घरी छान झाडं तयार केले पण आहे आणि पिपे तेलाचे डबे वगैरे राहत् राहतात ना ते पण मी त्यांना कापून मस्त ते त्याच्या पण त्याला पण त्याच्यामध्ये माती वगैरे टाकून त्याच्यात पण झाडं तयार केलेले आहे आणि पुन्हा मटके वगैरे आहे घरी असं सगळे उपयोगात न येणारे आता सध्या तर मग मी काय केलं ते त्यांना पण त्या मटक्याला कापून छान मस्त त्यांना माती वगैरे घालून त्याच्यात पण झाडं लावलेले आहे आणि मग कचरा वग कचरा टाकायसाठी मला डस्बीन नव्हती माझ्या घरी म्हणून मी ते प्लॅस्टिकची जे बरणी असल्याच्याने ते डबे असल्याच्याने मी त्यांना छान पेंट केलेले आहे सगळ्या कुंड्याला पण पेंट केलेले आहे त्या डस्बीन म्हणून मी त्यांना केली जे डसबीन त्याला पण मी छान मस्त कलर केलेला आहे न मी तो ओला कचरा वाळला कचरा मी सगळ्या तो प्लॅस्टिकच्या डस्बीनमध्ये टाकत असतो